हॅलो हो काय चालले आहे काय काय कळलं का सुमित आणि सुमिताचं लग्न ठरलंय आणि आपण या लग्नाच्या आता तयारी करणार आहे सगळे हो पण थँक्यू थँक्यू पण सगळ्यात महत्वाचं आता हे जे नियोजन करायचं आहे ते नियोजन करताना कसे कसे प्रेफरन्सेस दिले पाहिजेत कसं प्रिपरेशन केलं पाहिजे या संदर्भात आपण थोडी चर्चा करणं गरजेचं आहे ना मग जेवण जेवणाच्या मेनूवर आपण सगळ्यात पहिल्यांदा चर्चा करूया काय फायनल करायचं लग्नात जेवणाचं मेनू हां हां

बरं बरं म्हणजे हां हॅलो हो हो हो हो बरोबर बरोबर मग आपण ते लग्नपत्रिकांचं पण ठरवूया तिथे शेजारी प्रेसवाला आहे त्याच्याकडं देऊया पण आपण किती लोकांना निमंत्रित करतो आहोत साधारणतः किती पत्रिका काढायच्या

आणि आपण हॉल पण काय करूया पवई नाक्यावरचं सोयीचाच घेऊया म्हणजे किमान आपले सगळे नातेवाईक आले तर त्यांना सगळ्यांना येता जाता सोईचं पडेल हो हो हो आणि हां आपण जे हां आपन छान जेवनामध्ये काय करूया तर काही बदल करूया म्हणजे रेग्युलर पुरी भाजी याच्याशिवाय आपण काहीतरी वेगळं म्हणजे रुमाली रोटी असेल किंवा बुफे पद्धतीच्या जेवणामध्ये अजून जे काही व्हरायटी आणता येईल आपण थोडंसं काय करूया जे केटरर्स आहेत त्यांच्याकडे जाऊया त्यांचं मेनू कार्ड बघूया आपलं बजेट आणि दोन्ही असं दोन्हींची आपण मेळ घालून उत्तम प्रकारचा मेनू या लग्नात द्यायचा एवढं निश्चित

चालत आहे की चालत आहे येणाऱ्या सगळ्या निमंत्रितांना आपण काय करूया जाताना एक एक झाड आणि तेही फळझाड आपण गिफ्ट देऊया म्हणजे एक सामाजिक संदेश आपल्या लग्नातून निश्चित स्वरूपात लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल बरोबर आहे की नाही म्हणजे त्या दिल्या जाणाऱ्या सा साड्या वगैरे काय पडूनच राहनणार आहेत किंवा काही दुसरं दिलं तरी पण हे रोप सगळ्यांच्या दारात वाढेल तर आपण पर्यावरणाच्या संवर्धनाचा मेसेज पण जातो आहे आणि राहतो आहे तर आपण काय करूया मग आता आपण थोडंसं तुम्ही काय करा सुट्टीच्या दिवशी माझ्याकडे या आपण एकत्र येऊन थोडंसं हे नियोजन फायनल करूया चालेल चालेल ओके ओके थँक्यू बाय